आम्हाला तुमच्याकडून काय माहिती पाहिजे होती मी एक मी एक खेळाडू आहे खेळाडूसाठी कोणते नियम पाळले पाहिजे कसं डायट केलं पाहिजे काही आपण

आम्ही रनिंगमध्ये आहे दोनशे मीटर आता चारशे मीटरमध्ये आम्हाला भाग घ्यायचा आहे त्यासाठी किती केली पाहिजे डायेट पालेभाज्या कोणत्या खाल्ल्या पाहिजे ठीक आहे मॅम दिवसाला दिवसाला दिवसाला किती पाणी प्यायलं पाहिजे आणि किती वेळेत जेवण केलं पाहिजे दिवसातून हो

हो अजून काही आहे का मॅम सांगण्याबद्दल हो हो किती वेळ योगा केला पाहिजे किती वेळ यो योगा केला पाहिजे किती टाईम केलं पाहिजे

आपल्याकडे काही एनर्जी मिळण्यासाठी काही पाऊंडर वगैरे भेटेल का औषध ग्लुकोस् ची घेतली पाहिजे मॅम

हो हो हो हो हो परत कॉल करू शकतो थँक्यू मॅम सांगितल्याबद्दल माहिती